हॅलो मी इशा सोनकर बोलत आहे तुम्ही टॅक्सी ड्रायवर बोलत आहे का दादा मला महाराष्ट्रामध्ये पूर्ण टेम्पल फिरायचे आहे तर त्याच्यासाठी तुमची टॅक्सी बुक करायची आहे हो मी आत्ता आहे कमाल चौकमध्ये

तर महाराष्ट्रात पूर्ण किती टेम्पल आहेत

नाही टेम्पल म्हणत आहे मी टेम्पल म्हणजे मंदिरे हां हां

तर मला हे सगळं फिरायसाठी किती दिवस लागतील एक हप्ता एक हप्त्यात पूर्ण होऊन जाईल की आणखी दिवस लागतील हो नाही महाराष्ट्रातले सगळे पूर्ण टेम्पल त्याची मी प्लॅनिंग ट्रिप क ट्रिप प्लॅन करत आहे तर मला टोटल दिवस किती लागतील ते सांगा अच्छा ठीक आहे ना तुमच्या

ठीक आहे ना तर तुम अच्छा तर तुमच्या एका दिवसाच्या टॅक्सीच्या भाडा किती आहे अच्छा तरी एका दिवसाचा किती असेल अंदाजे अच्छा तर बिल तुम्ही एंडिंगमध्ये घ्याल की पर डे घ्याल आड्वान्स किती द्यावं लागेल

अच्छा ठीक आहे मी तुम्हाला आड्वान्स देऊन देईन तुम्ही तशी माझी ट्रिप प्लॅन करून द्या

नाही मी एकटीच आहे हो